महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते प्रत्येक प्रदेशानुसार त्यांची भाषा ही वेगळी असते मराठी भाषा देखील ही प्रत्येक प्रदेशानुसार ही थोडी बदलत जाते त्यामध्ये लवचिकता असते आणि प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असतो मराठीमध्ये बोलतांना याच्यामध्ये लवचिकता असते सर्वांशी प्रेमाने बोलले जाते ऐकायला खूप छान आहे मराठी भाषा